नमस्कार जरी भारत देशामध्ये भारताचा नागरिक म्हणून माझं स्वतःचं स्पष्ट आणि स्वतंत्र मत हेच आहे की विविधतेमधे एकता असली पाहिजे अनेक धर्माची जातीची लोक सुखासमाधानाने राहतात आणि अशीच राहावी या भारत देशामधे परंतु हे सर्व करत असताना माझं स्वतःचं ठाम मत आहे या धर्माच्याहीवरती राष्ट्र प्रथम असलं पाहिजे जर का राष्ट्र स्थिर असेल आणि तरच आपला धर्म सुरक्षित राहील आता धर्माच्या बाबतीत म्हणाल तर मला हिंदू धर्म जो माझा धर्म आहे हा स्वाभाविकपणे जास्त आवडतो कारण या धर्मामध्ये कधीही कोणाचं वाईट करावं असा विचारच येत नाही सहिष्णुता प्रेम ही भावना उपजत आहे उपनिषदंत आणि अनेक संतानी हे मार्ग दाखवलेले आहेत कर्माचा सिद्धांत हा या हिंदू धर्मामध्येच आहे ज्याचं अवलंबन जगामधे आत्ता सध्या अनेक ठिकाणी होत आहे भगवंतांनी पाच हजार वर्षापूर्वी जे पेराल तेच उगवेल हे कर्माच्या सिद्धांतांतून सांगितलेलं आहे इतर धर्म जर का तुम्ही मला विचाराल तर माझा कोणावरती आक्षेप किंवा टिका करायची नाही परंतु काही धर्म जसा इस्लाम हा खूपदा मला धर्मांध असे लोक दिसतात किंवा ज्याला आपण क्रूर म्हणूया नको पण दयाळूपणा त्याच्यात खूप कमी असतो आणि खूपसे त्यातही अपवाद आहे पण काही लोकांना राष्ट्रापेक्षा आपला धर्म हा महत्त्वाचा वाटतो हे खूप चुकीचं आहे जर काही इतर काही धर्मातून चांगलंच घ्यायचं झालं तर जैन धर्म आहे बुद्ध धर्म आहे हे सर्व मवाळ धर्म आहेत यात दयाळूपणा खूप आहे ते जनांची सेवा खूप करतात शांतपणे अनेक सार्वजनिक कार्यांमध्ये हातभार लावतात आर्थिक पद्धतीने आणि ते पण एक खूप घेण्यासारखं आहे ख्रिश्चन धर्म जो आत्ता जगामधे सगळ्यात मोठा धर्म आहे या धर्मामधील मला एक आवडतं की त्यांची सर्व देवस्थानं ही शांत आणि स्वच्छ असतात त्यामुळे सर्वधर्मसमभाव हा असलाच पाहिजे भगवंताने कोणालाही जन्माला देताना धर्म त्याचे आईवडील निवडून द्यायची जबाबदारी दिलेली नाही परंतु वसुधैव कुटुंबकम् या आपल्या भारत देशाच्या मंत्राप्रमाणे जरी धर्म वेगळे असले तरी एकच धर्म महत्त्वाचा तो सर्वांचा कॉमन असला पाहिजे तो म्हणजे मानवता धर्म असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे राष्ट्रप्रथम व मानवता हे महत्त्वाचे मूलमंत्र आहेत धन्यवाद